लिहिण्याची इच्छा आहे पण त्याबद्दल शंका आहे असं काही माझ्या मनात मला वाटत नाही की असा कुठलाही विषय आहे माझा कल लिहिण्याचा फारसा भडक लिहिण्याकडे नाही आहे अतिरंजित प्रसंग लिहिण्याकडे नाही आहे संवेदनशील विषय म्हणाल तर भारतामध्ये आज जातीयवादावर काहीही लिहिणं कुठल्याही जाती धर्माविषयी काही लिहिणं मग ते खरं असेल किंवा काय असेल पण ते लिहिणं हे थोडंसं संवेदनशील विषयामध्ये मोडतं असं मला वाटतं कारण कुठल्याही जातीला त्यांच्याबद्दल इतरानी कोणी लिहिलेलं आवडत नाही अगदी आपल्यापल्याच आपल्या स्वतःच्या जातीबद्दलसुद्धा आपण लिहिलं तरी ते किती लोकांना रुचेल पटेल अशी शंका असते पण म्हणजे हा एक विषय म्हणून मला असं वाटतं की कोणी लिहायचं असेल तर त्याच्यावरती त्यांना थोडासा विचार करून लिहायला लागेल वर्ज्य आहे असं मला वाटत नाही भारतामध्ये काहीच कारण भारत हा अतिशय काय म्हणतात खुल्या दिलाचा देश आहे आणि प्रत्येकाचं सगळं व्यक्त होणं मान्य करणारा देश आहे आणि त्यामुळे कुठल्याही गोष्टीवरती तुम्ही लिहिणार असाल तर त्यासाठी तुम्हाला काही कोणी बंधन घालेल असं वाटत नाही पोलिटिकल विषय काही असू शकतात की ज्याच्यामध्ये तुम्ही भाष्य करणं हे कदाचित आज योग्य ठरणार नसेल तर त्या विषयी असेल पण असं काही विषय कुठलाही बर वर्ज्य आहे असं मला वाटत नाही हां संवेदनशील मात्र असू शकतो आणि त्या संवेदनशील लेखन करताना खूप विचार करूनच ते केलं पाहिजे कारण लेखना लेखकाच्या हातातली लेखणी ही तशी खूप प्रभावशाली असं हे एक माध्यम आहे आणि लोकांच्या भावना भडकतील असं काहीही कोणी लिहिणं हे चूकच आहे म्हणजे ते लिहूच नाही कधीही तर त्यामुळे असं काही माझ्या मनात काही कुठली शंका नाही आहे त्या विषयी